आमच्या परिसरात झोपडपट्टी खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे छोटी मुलं मोठी माणसं ड्रग्स घेणारे व्यस्नी लोक कुठेही कसेही चालतात कुठेही बसलेले असतात वाहतुकीचे नियम पाळत नाही मधेच येतात आणि त्यामुळे ॲक्सिडेंट्स अपखात खडतात खरं तर ही जबाबदारी तिथे राहणाऱ्या जोपडपटीतल्या नागरिकांची आहे पण ते बेताल वागतात कुठल्याही नियमांचं पालन करत नाही पोलीस आपल्या प्रिने प्रयत्न करतात लगेच अपखात स्थळावर येऊन गुन्याची नोंद करणं आणि योग्य जो उपाय योजना आहे ती ती करतात आता सुधारण्याचं म्हणाल तर मी म्हणजे माझा वैयक्तिक कसं विच महत्त आहे की सगळीच जबाबदारी पोलिसांवर डाकडून कसं चाळणार बरो नागरिकांनी ती जबाबदारी स्वीकारायला हवी नियमांचं पालन करायला हवं नैतिकता बाळकायला हवी हे काहीच दिसत नाही उलट आमच्याकडे तर मुद्दाम हे अपुघात घडवून आणतात आणि काही झालं की त्याच्याकडचे पैसे उकळतात तर नागरिकांना तर त्रास होतोच आणि पुणाच्या जीवाला पण इजावची खूप शक्यता असते अडथळा तर होतोच होतो